हां बोला हां हो बोला ना बी फार्माला ॲडमिशन घ्यायचं आहे ना तुम्हाला हो ठीक आहे ना तुमची तुम्हाला मा बारावीला किती मार्क्स होते पन्नास होते का तुम्ही सी ई टी जे ई काही नीट वगैरे दिलेली आहे का आपल्या सी ई टीचा कट ऑफ थोडा हाय लागतो नीटचा वगैरे नीटवर आपल्याला मिनिमम सत्तर पर्सेंटेज पर्सेंटाईल असली पाहिजे नीटला आणि सी ई टीला एटी प्लस असली पाहिजे ते तुमचं ॲडमिशन होऊ शकतं किती मार्क्स आहे तुम्हाला जे एला ते सॉरी नीटला ओके किती मार्क्स आहे एटी फाईव्ह होते का हो मग तुम तुमचं ॲडमिशन होऊ शकतं ना हो आता एक दोन दिवसात ॲडमिशन चालूच होतील तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल ऑनलाईन पोर्ट अमृतवानीचं ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यावरून फॉम भरू शकता ना नाही तर मग तुम्हाला जर कॉलेज पाहायचंच असेल तर मग कॉलेजला येऊन फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला काही डॉकुमेंट्स आणावं लागतील ती डॉक्युमेंटची लिश लिश्ट मी तुम्हाला वॉट्सअप करेल तुमचा हाच नंबर ना व्हॉट्सअपला हो तर मग तुम्हाला कॉलेजबद्दल ती म्हणजे ॲडमिशन प्रोसेसची लिश्ट म्हणजे डॉक्युेमेंटची लू लिश्ट येऊन जाईल हो बस आहे ना तुमचं लोकेशन काय येईल तसं तुम्हाला साकूरला बस नाही तुम्हाला साकूर फाट्यापर्यंत बस राहील तिथपर्यंत तुम्ही ॲडजस् करू शकता मग साकूर साकूर फाट्यापासून हांव हो अदर ॲक्टिविटीमध्ये स्पोर्ट वगैरे असतोच त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सेकंड इयरला जाशाल त तेव्हा तुम्हाला एक ज्या काही म्हणजे जॉब रिलेटेड काही ॲक्टिविटीज असतील तुमच्याकडून त्या करून घेतल्या जातील म्हणजे तुम्हाला एक तुम्हाला काही म्हणजे व्हिजिट व्हिजिटला जायला लावतील तुम्हाला बाहेर

हां हो वेळ भरपूर स्पो स्पोर्टमध्येच तुला म्हणजे ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता स्पोर्ट्सच्या रिलेटेड सगळ्या ॲक्टिविटी आपल्या कॉलेजमध्ये होतात ग्राउंड वगैरे आपल्या कॉलेजचं भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे काही इशू येत नाही त्याच्यात हो आता सध्या म्हणजे जो काही स्टाफ आहे तो सगळा हायर एज्युकेटेड आहे त्याच्यामुळे त्या त्यात इश्यू नाही सगळ्यांचं शिक्षण जे आहे ते हाय हाय लेवलचं झालेलं आहे आणि एकदम टीचर वगैरे छान शिकवतात हो आमचा ह्या वेळेस जो काही सीजेपे होता नाईन पॉईंट एटचा होता आणि प लास्ट इयरच्या प्लेसमेट वगैरे ज्या आहे ना सेवंटी फाय टू एटी पर्सेंट प्लेसमेंट झालेला आहे कॉलेजचं आणि जे काय हायर पॅकेज वगैरे आहे हायर पॅकेज ट्वेंटी लॅक ट्वेंटी टू ट्वेंटी फाय लॅक भेटून जातं आणि मॅक्झिमम तुम ॲवरेज सिक्स टू सेवन लॅकपर्यंत पॅकेज भेटतं कॉलेजमध्ये प्लेसमेंट प्रोसेस तुम आता लास्ट इयरलाच प्लेसमेंट प्रोसेस असते थर्ड इयरला तुम्हाला पूर्णपणे प्रिपेअर केलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक म्हणजे आपलं जे काही प्लेसमेंटच्या आहेत तर प्लेसमेंटसाठी वेगळा स्टाफ राहतो ते तुम्हाला स्पेशल प्लेसमेंटबद्दल तुम्हाला सांगतात कसं काय प्रिपेअर करायचं काय काय काय म्हणजे फेस करावं लागेल आपल्याला ते तुम्हाला कन्विन्स करणार तिथे आनि तुम्हाला त्याची ट्रेनिंग देणार ते त्याच्यानंतर मग जे काही जॉब ओरिंटेड कंटेंट असेल त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्म देणार काय काय तुम्ही केलं पाहिजे त्याच्यानंतर मग जेव्हा कंपनी येतील तेव्हा तुम्हाला ते सांगतात आणि मग तुम्ही तिथे त्याची प्रोसेस फॉलो करू शकता ज्या ज्या त्या कंपनीची हो ठीक आहे सर ठीक आहे चालेल तुम्ही लवकरात लवकर येऊन जा कारण कॅप राऊंड वगैरे असतात ना त्याचे मग त्याच्यामुळे ॲडमिशन वगैरे भरपूर होतात हो हो ठीक आहे